सर्पिंगसाटी पहिलं साहित्य आहे सर बोट सर बोड हे सर्पिंगसाटी सर्वात आवश्यक साधन आहे त्यानंतर दुसरं साहित्य सर्प सर्प शूज स सर्प सर्पिंग शूज हे एक सादन आहे जे सर्पिंग करताना आपल्या आपल्याला मदत करतात ते तुम्हाला सर्पिंग पूल सर्पिंग पूल आणि समुद्रात दोन्ही ठिकाणी मदत कर कं करतात त्यानंतर दो दु तिसरे साहित्य म्हणजे सर्पिंग कपडे स सर्पिंग कपडे विशेषत सर्पिंगसाठी बनवलेले कपडे विवि कपडे विविध प्रकारचे आहेत हवामानाच्या प परिस्थितीला अनुकूल असलेले कपडे तुम्ही निवडू निवडू शकता त्यानंतर त चौथा चौथा ऊती हे सर्प सर्प ग्लासेस सर्फिंगसाठी विशेष विशेष ग्लास ग्लास ग्लासचा ग्लास आहे त्याला आपण चष्मा म्हणतो च हे चष्मे विकत घेऊन तुम्ही तुमच्या डो डोळ्याचे सूर्यापासून आणि लाटांपासून सरक संरक्षण करू शकता ज्यांच्याशी तुम्हाला नि दीर्द दीर्घकाळ संपर्क साधता येईल